सिनेमा बघणे आवडते काय जर आवडत असेल तर तुझा आवडता अभिनेत्याचं नाव काय आहे व तो का बरं आवडतो त्यांचा कोणता बेस्ट तुला रोल आवडतो व तुला विविध कार्यक्रम जे दूरदर्शनवरती येते ते तुला आवडते का याबद्दल मला थोडक्यात सांगू शकतेस काय हो मी सांगू शकते मला सि सिनेमा बघायला खूप जास्त आवडतं सिनेमामध्ये मला जास्तीत जास्त भूताची स्टोरी आणि कॉमेडी मूव्ही वगैरे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात कॉमेडी मूव्हीमध्ये जास्तीत जास्त मी फिर हेराफेरी ते बघितलेलं आहे आणि दुसरी मूव्ही आहे हंगामा ती पण बघितलेली आहे त्यामध्ये खूप जास्त कॉमेडी मूव्ही आहे कॉमेडी मूव्ही बघितल्याने आपला कसं मूळ फ्रेश होतो ना आपल्याला खूप छान वाटतं बरं वाटतं आपल्याला मजा येते खूप जास्त त्यामध्ये हसण्यासारखी स्टोरी असते खूप म्हणजे कॉमेडी वाटते आणि आपला मूड फ्रेश होतो आणि सिनेमामधला मला सगळ्यात जास्त हिरो माझा फेवरेट हिरो आहे तो आहे तो आहे सिद्धार्थ मल्होत्रा तो माझा सगळ्यात जास्त फेवरेट हिरो आहे तो मला खूप जास्त आवडतं त्याचे मी सगळे मू मूव्हीज सिनेमा वगैरे सगळे बघितलेले आहे आणि त्या त्याचं ते स्टुडंट ऑफ द इयरमधली जे सिनेमा म्हणजे जी मूवी होती ती मी बघितलेली आहे त्याची ती मला खूप जास्त मूव्ही आवडली त्यामध्ये आलिया भट आणि तो त्यांची ॲक्टिंग खूप छान होती आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्राची जेवढी खूप छान स् दिसायची खूप छान मुव्ही होती तिथे मला खूप जास्त आवडण्यात आली होती आणि दूरदर्शन चॅनल वगैरे येतात त्याच्यामध्ये मोटिवेशनल पिक्चर्स वगैरे कधी कधी यायचे कधी कधी सिरियल वगैरे यायची सिरियल पण मला बघायला आवडतं सिरियलमध्ये जास्तीत जास्त आपल्याला घरचे कामं तेच जसं आपण जसं आपली घरची लाईफ जगतो सेम तसं सिरियलमध्ये पण असते आई कुठे काय करते वगैरे ती सिरियल मला आवडते तीच सिरियल मी जास्त बघायची आणि बस बाकी काही नाही